मी कोणतीही कार्यशाळा किंवा स्वयंपाक वर्ग अटेंड केलेला नाही पण जर मला जर शिकायचे असेल तर मी केक बनवणे पेस्ट्री बनवणे कुकीज बनवणे आणि वेगवेगळे डिशेस जसं साउथ इंडियन नॉर्थ इंडियन अशा डिशेस बनवायला बनवायला शिकायला मला खूप आवडेल